हॅलो बोला ना हां बोला बोला बोला काय पाहिजे हां बोला बोला काय काय फोन केला बरं हां हां हां हां हां हां हां ते सुलभाचं का हां बोला बोला बोला बोला हॅलो बोला ना बोला ना बरं बरं बरं बरं बरं बरं आत्ताच मी सकाळी काजूकतली बनवलेली आहे फ्रेश आहे नाही काजूकतली घ्या तुम्ही आणि त्याच्यासोबत तुम्हाला सांगतो ना आपण काय करू जे पेढे आहेत न पेढे हां त्या पेढ्याचं पॅकिंग तुम्हाला बनवून देतो एक छोटं छोटं दोन दोन पेढ्यांचं ते एक देतो आणि तुम्हाला तुमच्या आवडीचे एखाद्या पदार्थांची सांगा म्हणजे तीन पदार्थ असं एक पॅक बनवून तुम्ही प्रत्येकाला देऊ शकता असं करू शकतो मी तुमच्या नाही मग त्या मग त्याच्यामध्ये तुम्हाला आपले बुंदीचे लाडू आहेत आपले मोतीचूर बुंदीचे लाडू आहे तो एक टाकू त्याच्यामध्ये आणि तुम्हाला चांगल्या रॅपरमध्ये ते बोला ना हे बघा आता आता एक फिक्स झालं तुमच्यावालं एक काजूकतली त्याच्याबरोबर बुंदीचं लाडू एक आणि दोन पेढ्यांचं पॅक असं पॅक करून देतो मी तुम्हाला आता काजूकतली फ्रेश आहे त्याच्यानंतर बुंदीचे लाडू फ्रेश आहे आणि पेढे जे ए कालच बनवलेले आहे त्याला काय अडचण नाही आणि तुम्हाला शंभर लोक नाही शंभर पॅक जर तुम्हाला एकशे पाच पॅक देतो समजा पाच पॅक तुमचे शिल्लक राहिले तर ते परत घेऊन टाकेल मी दहा पॅक झालेले तुमचा त्या तुम्हाला त्याच्याबद्दल मग तो खर्च पाडणार नाही तुम्हाला मी तुम्हाला एकशे पाच पॅक देतो बरं एकशे दहा पॅक देतो चला जाऊ द्या मरू द्या कोण आले लवकर तर द्या त्यांना आणि समजा नाही तुम्ही पण आहो तुम्हाला मी शंभरवर पाच पॅक दिली नाही नाही अहो कन् कन्सेशन द्यायला नाही मी तुम्हाला तुम्ही ते ते पॅकिंग बघितलं ना तुमचे सगळे आलेले पाहुणे खूश होऊन जातील ते म्हणेल आणखी दहा रुपयेमधून जास्त घ्या शंभर एकशे एक रुपये तुम्हाला आणखी मला तुम्ही बक्षिसी द्याल माहित आहे का असं आहे ते इतकं चांगलं आहे ते त्याला घ्यायचं प्रॉब्लेम नाही आता बोटं चा अहो ते बोटं चाटा हे आहे का ते बासुंदी आहे का अहो ते पेढे एकदा हा असं तसं नाही ऐकून घ्या दोन मिनटं ते फ्री देण्याचं वगैरे आपण फ्री वगैरेचा विषय नाही आहे तुम्हाला एकशे दहा पॅकेट देतो तुमची शिल्लक राहिली ना तुम्ही मला परत करा त्याचं कसं आहे त्याचं काय अडचण नाही आहे आणि तुमचं संध्याकाळी कार्यक्रम आहे ना किती वाजता आहे तो कार्यक्रम किती वाजता आहे हां साडे सात वाजता आहे ना आता मला तुमचं घर माहिती आहे माझ्या मानसातर तुमचं घरपोच पा प पाठवून देतो कार्यक्रम तुम्हाला इथे सुद्धा येऊ नका घ्यायला तुम्हाला घरपोच माने माणूस येईल तुम्हाला ते देऊन जाईल हा त्याच्यानंतर तुम्ही सवडीनं पैसे द्या काय अडचण नाही आहे बरं का आणि समजा समजा जर काही माला आणखी तुम्हाला जर कधी काही आणखी तिखट वस्तू द्यायची असली बुवा एखादा वडा बिडा द्यायचां का बरं समोसा समोसा देऊ शक समोसा चट मग समोसा चटणी घ्या ना समोसा चटणी पाठवू का शंभर मी एकशे दहा एकशे दहाच एकशे दहा समोसा पाठवतो आणि त्याच्याबरोबर त्या बाटलीमध्ये तुम्हाला आमचं सॉस आहे स्पेशल ते सॉस तुम्हाला स्पेशल तो सो आमच्या कंपनीचंच हे अहो आपली आपल्या दुकानाचं नाव नाना मिठाई आहे ना तर नाना मिठाईच्या नाववरच ते ब्रँड आहे ना ते सगळे आणि तुमच्या जे पॅकिंगवर सुद्धा माझी जाहिरात दिलीत ना नाना मिठाई असं काय करता तुम्ही नाना मिठाईचंच आहे ना माझी जाहिरात व्हायलाच पाहिजे ना आता तुम्ही शंभर लोक तुमच्याकडे येणार म्हणता तर शंभर लोकांची हां नाही तुमचं नाव बी राहील ना नाही नाही साहेब माझी जाहिरात बरोबर तुमचं नाव बी राहील बरं का साहेब तुमची तुमच्या नाही नाही नाही तुमच्या खाली आहे ना तुमचं रामनाथ सातपुते श्री व सौ रामनाथ सातपुतेकडून हे राहीलंच पण ते कसं आहे ना ते आमचं ब्रँडेडच असतं म्हणजे कसं आहे की माहिती आहे आज जे आमच्या तुमच्या सारखे नाही मग तर ब्रँडेडच आहे ना अहो साहेब आता तुम्ही संगमनेरमध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही नाना मिठाई म्हणजे फेमस आहे हो आज तुम्ही तुम्ही मोठमोठ्या लोकांना विचारून बघा ना आताच कालच जो तुमचं त्या रमेशचंद बाबूलाल किराणा दुकानदार तुम्हाला माहिती आहे ना अहो त्यांच्याकडे त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला कमीत कमी तुम्ही तर एकशे दहा मागितली आहे त्यांच्याकडं मी एक हजार पन्नास पॅकेट पाठवले पन्नास एक हजार पन्नास संपले त्यांनी आणखी ऐन वेळेस बरं का माझं शंभर पॅकेट आणखी मगितली ते सुद्धा पाठव नाही नाही अहो ते तर अहो माझं अहो नानाचं अहो ना हा हो नानाचं नाव कसं खराब करता येईल आमचं नाव आहे साहेब ते हां असं काय करता बरं नाही नाही नाही नाही तुम्ही त्याची अहो त्याची तुम्ही काळजीच करू नका तुम्ही माझ्या ज्या विश्वासावर तुम्ही मला फोन केला ना हा त्या अहो आमचं दुकानचं पॉलिसी वॉनिस्टी इज द बेस्ट पॉलिसी हां आमच्या प्रामाणी अहो माझ्या वडिलांनी माझं बिझनेस केला माझ्या आजोबा हे बिझनेस करत होते आमचा खानदानी बिझनेस आहे हा हा आमचं परंपरा एकोणाविशे सत्तेचाळीसपासून हे आमचं दुकान आहे एकोणीसशे सत्ते तुमच्या वडिलांना विचारून बघा लागत तुमचे वडील आणि आजोबा आमचे आमच्या आजोबाचेही कस्टमर होतील तर तुम्ही काय आहे या या या चला मी उद्या तुमचे एकशे दहा पॅकेट करून तुमच्या घरी चार वाजता येऊन जातील ओक्के हां आणि त्याच्याबरोबर समोसा सॉसचे बॉटल वगैरे सर्व पाठवतो काय काळजी करू नका तुमच्या या नातीच्या वाढदिवसाला माझ्या खूप खूप शुभेच्छा बरं झालं ओके ओके बाय बाय बाय बाय बाय बाय काय काळजी करू नका ओके बाय बाय बाय बाय